साप चावणे किंवा कीटकांचा डंख यांसारख्या प्राण्यांपासून चावण्यासाठी उपाय म्हणालात तर साप चा साप जेव्हा चावायला येतो कधी तर त्याला जेव्हा भीती वाटते किंवा त्याला असुरक्षित वाटतं तेव्हा तो चावायला येतो तर यासाठी उपाय एकच की औषधं मिळतात जसं की फॅरॅडॉन झालं किवा अजून दोन तीन प्रकारची औषधं आहेत जी तुम्हाला बियाणं मिळतात जिवा शेती आवश्यक जी वस्तू मिळतात तिथे तुम्हाला कीटकनाशकं किवा साप चावणं याच्यावर जे औषध असतं ते मिळून जातं आता फॅरॅडॉन झालं तर जो तुम्ही फॅरॅडॉन आहे तो घराभोवती टाकलं तर तुमच्या घराच्या भवताली साप रहात नाही त्यांच्या वासाने लांब पळून जातो आणि कीटकनाशकांपासून जर संरक्षण करायचं झालं तर फवारणी फवारणीची जी औषधं मिळतात तिथे तुम्हाला कीटक नं कीटकांपासून वाच म्हणजे जर डंख केला तर त्याची औषधं मिळून जातील डंख करू नये किवा कीटकनाशकं येऊन गे येऊ नये यासाठी ती औषधं मिळतात जर तुम्हाला चुकूनमाकून साप चावला किंवा कीटक किंवा कुठला किडा चावला तर तुम्हाला डॉक्टरकडे तर जावंच लागतं पण प्रथमोपचार म्हणून काही औषधं आहेत जी गावठी औषधंसुद्धा मिळतात त्यावर त्यांचा तुम्ही उपयो उपयोग करू शकता आणि जिथे शेतीविषयक किंवा अशी औषधं मिळतात तिथे तुम्हाला प्रथम उपचारासाठी काही औषधं तुम्हाला मिळू शकतात जेणेकरून प्रथमोपचार करून मग पुढे आपण जाऊ शकतो